आम्ही आदिवासी समाजामध्ये मोडतो आहे आमचं मू मूळ हे बस्तर जिल्ह्यातलं आहे बस्तर जिल्ह्यातून आम्ही कालांतराने महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत आमचा मुख्य व्यवसाय कोसाकिळा पाडून त्याच्यापासून रेशीम तयार रेशीम धागा तयार करणे हे होतं कालांतराने या व्यवसायामध्ये बदल होत गेला आणि आम्ही साड्या किंवा रेशमापासनं तयार केलेले कपडे याचा व्यवसाय करत गेलेलो आ आम आमच्या समाजातील मुख्य व्यक्ती बिरसा मुंडा आहेत त्यांना आम्ही देवाप्रमाणे पुजतो